मराठी भाषा ही एक खूप समृद्ध भाषा आहे आणि मराठी भाषेचे वैशिष्ट्य म्हणजे ती भाषा जवळपास सर्वानांच येते आणि समजते त्यामुळे जे काही मराठी भाषिक आहेत कविता करणारे कवी असतील लेखक असतील ते त्यांच्या मराठी भाषेतूनच खूप लेख लिहितात कविता तयार करतात कवितेचे यमक जुळवतात आणि खूप सुंदर पद्धतीने ते रचना करतात आणि ही मराठी भाषा अत्यंत सोपी छान आणि खूप मनाला भावणारी आहे हे मला खूप आवडते